नमस्कार सर

मी नागपूरवरून आलेलो आहे तर तुमच्या हॉटेलमध्ये असं कोणकोणतं डीशेस आहे आम्ही मध्ये सुखकर्ता हॉटेलचं खूप नाव ऐकलं आहे तर लय फेमस आहे तुमचं हॉटेल असं कोणकोणते डिश आहे तुमच्या याच्यामध्ये हां हां डोसा समोसा नाही मिळत का हो का द्या मग एक पिलेट अजून दावा ना कोणकोणच्या डिश आहे तुमच्या हॉटेलमध्ये तश्या ज्या फेमस आहे त्या अरे वा स्वादिष्ट एक नंबर तुमच्या हॉटेलला माझ्याकडून फायस्टार अरे एक नंबर माझ्या गावचे पण मी एक नंबर एक नंबर मी दोन प्लेट पॅक करून द्या मस्त मी घरी जाऊन घरी नेऊन खातो याला ठीक आहे मग